मला स्केचिंग करायला आवडतं स्केचिंग करतांना मी भरपूर लोकांचे म्हणजे लाईव्ह चित्र काढले आहेत काही चित्र फोटो बघून काढलेले आहेत तर ते बघून म्हणजे क एवढे रिअल वाटत होते एक दोन तीन जणांच्या जे मी माझ्या मित्रांचे चित्र काढलेले त्यांनी एवढी प्रशंसा केली त्यांनी त्यांच्या घरामध्ये ते काचेच्या फ्रेममध्ये लावून ते भिंतीला लावले तर त्याने मला खरंच छान वाटलं की माझी चित्र एवढी लोकांना आवडत आहेत आणि त्याच्यामध्ये अजून मला थोडी प्रगती करायचीय तर त मित्रांच्या व्यतिरिक्त मी भरपूर जणांची चित्र काढले जसे नरेंद्र मोदी झाले चार्ली चाप्लिन झालं